हो मी एका ग्रंथालयाला भेट दिली आहे माझ्या ग्रंथालय भेटीच्या अनुभवात मी सर्व प्रथम ग्रंथालयाची शांतता आणि सुव्यवस्था अनुभवली विविध पुस्तकांचे रॅक आणि त्यावरचे टेबल्स मला आकर्षित केले त्याचबरोबर काही व्यक्ती पुस्तकं वाचन आणि शांतपणे काम करत होते पुस्तकांचा वास शांत वातावरण आणि एकाग्रता खूप प्रेरणादायी होती ग्रंथालयात मी पुस्तकांचा शोध घेत असताना त्या ठिकाणी असलेल्या संदर्भ साहित्यामध्ये मुळे मला अभ्यासामध्ये खूप मदत झाली मला आवश्यक असलेल्या पुस्तकांना सहजपणे मिळवता येत होते आणि पुस्तकांची विविध माहिती मिळवण्याच्या दृष्टीने ग्रंथपालाचे मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरले ग्रंथालयाची भेट मला सकारात्मक आणि शैक्षणिक दृष्टिकोन मिळवून दिलं जो मला ज्ञानाच्या शोधात आणि समृजच्याच्या सम आणि समृद्धीच्या दिशेने पुढे नेईल हो माझ्या घरात एक वैयक्तिक लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये माझ्याकडे विविध पुस् विविध लेखकांची कादंबरी व पुस्तके आहेत त्यामध्ये माझ्याकडे माझ्या पुस्तक संग्रहातील शिवाजी सावंत यांची मृत्युंजय छावा ही कादंबरी आहे तसेच तसेच ययाति ही देखील एक शिवाजी सावंताची खूप सुप प्रसिद्ध कादंबरी माझ्याकडे आहे माझ्या पो ग्रंथालयामध्ये अग्निपथ गरुड झेप असे विविध पुस्तकं विविध पुस्तकं आहेत आणि माझ्या स्वप्नातील ग्रंथालय याबद्दल सांगायचं झालं तर माझ्या स्वप्नातील ग्रंथालयात एक अद्वितीय आणि अद्वितीय आणि प्रेरणादायक ठिकाण असेल त्या ग्रंथालयात शांतता आणि सौंदर्य यांचा मिलाप असेल प्रवेश दारातूनच एक सुवासिक वातावरणीय शांतता अनुभवायला मिळेल प्रत्येक कोपऱ्यात विविध वाचन क्षेत्रे आरामदायी आसन यांची व्यवस्था असेल जेणेकरून मला वाचण्यासाठी ती मनशांती साधता येईल स्वप्नातील ग्रंथालयात पुस्तकांची भरभराट असेल प्रत्येक विषयावर प्रत्येक वयाच्या वाचकासाठी विशिष्ट विभाग असतील शालेय अभ्यासासाठी श शास्त्रीय पुस्तकांसाठी कादंबऱ्या काव्य संग्रह आत्मविश्वासासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील आणि विविध भाषांतील सांस्कृतिक साहित्यिक ग्रंथालयांचा रॅकमध्ये असतील ग्रंथय ग्रंथालयाबद्दल माझ्या स्वप्नात स्वप्नातील ग्रंथालयाबद्दल बोलायचं ठरलं तर त्याची सजावट आकर्षक असेल त्या म्हणजे ह एक भव्य असं गोलाकार छत असेल स्वच्छ आलिशान फर्निचर आणि हलका प्रकाश वातावरण एक वेगळंच आकर्षण देईल काही झाडे हिरवळीच्या बगिचामध्ये वाचण्यासाठी मोकळी जागा असेल तिथे एकांत शांततेत वाचता येईल तसेच टेक्नॉलॉजी समर्थ विभाग पण असेल माझ्या स्वप्नातील वाचनालयामध्ये तिथे एक संगणक असेल डीजीचं साधनांचा वापर करून देखील आपल्याला नवनवीन साहित्य शोधता येईल अशा डिजिटल टेक्नॉलॉजचा उपयोग करून सुद्धा माझ्या स्वप्नातील ग्रंथालयात असेल आणि एकांत गोंगाटापासून दूर असलेले एक खास मुलाखत आणि शंभर हजेरी असलेली चहा कॉफी असतील जे वाचकांना आराम देईल त्यांच्यासाठी सुसंवाद वाढेल त्यातील संवाद वाढेल वाचकांला वाचण्यासाठी आराम मिळेल माझ्या स्वप्नातील संग्रहालय हे शोधण्यासाठी आणि चिंतनासाठी एक अद्भुत ठिकाण असेल जे फक्त पुस्तकांच्या पानामध्येच नाही तर त्यांच्या वातावरणातील असेल माझ्या स्वप्नातील संग्रहालयाची सज संग्रहालय मध्ये विविध लेखक साहित्य कादंबरी यांची पुस्तके असतील काव्यसंग्रह प्रत्येक वाच प्रत्येक लेखकाच्या प्रत्येक विषयाचं वेगवेगळी रॅक असेल त्यामध्ये वेगवेगळी पुस्तके असतील प्रवेशद्वार एकदा प्रवेशद्वारातूनच असं एकदम शांततामय वातावरण असेल जेणेकरून वाचण्यासाठी असे सुयोग्य असे वातावरण असेल माझ्या स्वप्नातील संग्रहालयामध्ये एक असे एक मोठी पुस्तकांची रॅक असेल त्यामध्ये मला हवी ती माझ्या आवडीची पुस्तके सर्व त्याच्यात ठेवण्यात येतील आणि माझ्या स्वप्नातील संग्रहालयामध्ये स्वप्नातील संग्रहालयामध्ये डिजिटल टेक्नॉलज लजीचा वापर करून देखील वाचन वाचन करता येईल असं ग्रंथालय माझ्या स्वप्नातील ग्रंथालय असेल आणि माझ्या स्वप्नातील ग्रंथालयात काही वाचण्यासाठी असं एक निवांंत जागा शांत वाचता येईल अशी जागा हिरवळ हिरवळ असेल तिथे एकदम निसर्गमय वातावरण स्वच्छ प्रकाश अशा वातावरणामध्ये वाचतील अशी असं असं ठिकाण माझ्या स्वप्नातील ग्रंथालयामध्ये असेल माझ्या स्वप्नातील ग्रंथालयात एकदम भव्य भव्य व स्वच्छ आलिशान फर्निचर व विविध पुस्तके त्यामध्ये मांडून ठेवलेली असेल असं माझ्या स्वप्नात स्वप्नातील लायब्ररी असेल